यवतमाळ जिल्ह्यात आपल्या दिवाळीचा हा सण आहे तो खूप चांगल्या प्रकारे साजरा केला जातो एकमेकांच्या भेटी होतात कशा तर त्या आपल्या आजूबाजूची लोकं असतात किंवा आपले रिलेटिव्ह असतात त्यांना आपण बोलावून त्यांना फराळाचं फराळ एका जातो आपण त्यांच्या घरी जातो ते आपल्या घरी येतात त्यामुळे त्यांची आपल्या भेटीगाठी होतात दर्शन होतात त्यांचे आपल्या आपल्याला होळी झालं होळीला पण त्यांना आपण कलर लावायला जातो लहान लहान मुलं असतात त्यांचे त्यांना आपण गाठी घेऊन जातो त्यांना गाठी अंगात टाकतो त्यामुळे त्या छोट्या मुलांचे पण आपल्याला दर्शन होतात संक्रांतीला पण मस्त छोटे मुलं मोठे मुलं लग्न झालेले मुलं पण तिथे आपल्या पतंग उडव उडवत असतात आकाशामध्ये पू संपूर्ण आकाशामध्ये त्या त्या ब संक्रांतीच्या वेळेमध्ये आपल्याला आकाशामध्ये पतंग बघायला मिळतात लहान लहान मुलाला पतंग बघून खूप खू उत्साह येतो तिथे ते संक्रांतीला एक बाया पण हळदीकुंकूचा कार्यक्रम घेतात दीव तो दिवस पण पूर्णपणे त्यांना बायांना पण एकमेकांच्या घरी जाऊन त्यांना संक्रांतचा उत्साह घेतात त्यांना एकमेकांच्या घरी हळदीकुंकूचा कार्यक्रम होतो त्यांना एक तिथे त्यावेळेस एक म्हण बनलेले आहे तिथे तिळगुळ घ्या गोडगोड बोला खूप हसता हसता तो सी सण साजरा केल्या जातो त्यामुळे त्यांचे एकमेकांचे त्यावेळेस दर्शन होतात